महिला मासेमारीमध्ये आता मासेमारी करून आल्यानंतर जसं आपण मासे पकडतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे असतात तर ते आल्यानंतर सॉरटिंग करतात सेपरेट सेपरेट मासे करायचे स्पेसीजनुसार वेगवेगळ्या प्रजातीचे मासे वेगवेगळ्या याच्यामध्ये टाकायचे त्यानंतर त्यांना ट कॅरेटमध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला आईस वगैरे मारायचे काम त्यानंतर माशा मासे टाकायचे त्यानंतर आणखी आ आ आईस वगैरे टाकायचं आहे अशी छोटी छोटी मदत जे आहे त्या स्त्रियांकडून खूप मोठ्या प्रमाणात होत असतात छोटे छोटे काम आहे पण ते स्त्रिया मन लावून करतात आणि विशेषत समुद्रात महिला यासाठी समुद्रामध्ये जात नाही की त्या म्हणजे हँडलिंग वगैरे जसं माणसाचा मॅनपावरनुसार करतो माणूस नेटिंग वगैरे जे हार्ड कामं त्या लेडीज म्हणजे करू शकतात पण मोजक्या प्रमाणात करू शकतात सर्व लेडीज नाही करू शकतात आणि त्यानंतर पॉसिबिलिटी आहे की आपण पाच माणूस घेऊन गेलो त्या आणि पाच लेडीज घेऊन गेलो त्या पाच माणूस जे काम करणार नेटिंगचे वगैरे हार्ड काम आहे ते महिला करू शकणार नाही त्यामुळे थोड्या कमी वेळेत जास्तीत जास्त फिशिंग करून मासे आणून आपल्याला विकायचे असतात किंवा प्रिजर्वेशन किंवा स्टोअर करायचं त्यामुळे कमी वेळेत जाऊन लवकरात लवकर आणणंही महत्त्वाचं असते त्यामुळे स्त्रियांकडून जे काम होऊ शकत आल्यानंतर आयसिंग वगैरे करायचे तेच काम आपण त्यांना प्रिफर करतो बाकी जे हार्ट काम आहे ते माणसं करतात आणि आल्यानंतर स्त्रिया काम करतात